आपल्या इकडं हिंदू धर्माचे अशी मंदिर आहेत जे फार म्हणजे फार मोठे आहेत सगळी लोकं येत आहेत बघायला ज्याच्यामधला एक सगळ्यात प्रसिद्ध मंदिर आहे पंढरपूरचा पंढरपूरचं मंदिर जे आहे ते फार म्हणजे फार मोठा आहे ज्याला बघण्यासाठी बाहेर बाहेर सुरू होत आपण जर तिथं गेल्या तर आपल्यालाही कसा आनंद वाटते शांती वाटते जिच्याने आपल्याला फार चांगलं वाटते तिथं नदीबी आहे चंद्रभागा नावाची त्याच्यासाठी तिथं आपण पाया धुवायला जाता डोकं धू तिथं फार म्हणजे लोकं तर अशी आहे ज्याने तिथं स्नान करत स्नान केल्याने असं लोकायला न आपल्याला राहाते म्हणजे ते असं म्हणतात तिथून माणूस सगळं स्वच्छ होऊन जाते अजून एक मंदिर आहे शिर्डीचे साईबाबा शिर्डीचे साईबाबा म्हणजे सगळे असे लोकं जे राहात तर ते जातात म्हणजे जातात दर वर्षातून एकदा तरी जातात तिथे गेल्यानंतर अशी एक मोठ्ठी लाईन राहते आपल्याला तिथं दर्शन भेटलंं मी मोठ्ठी गोष्ट होती सगळ्यात त्या लाईनीला पार करून आपल्याला जवळपास दोन ते तीन घंटे लागते त्या लाईनीमध्येच त्याच्यानंतर आपल्याला शिर्डीचे साईबाबा बघायला भेटते त्याचं दर्शन घ्यायला भेटते त्या दर्शनासाठी फार आनंद वाटते त्या जेव्हा ते दर्शन भेटते आपल्याला त्या दर्शनानंतर फार अजून चांगलं वाटते वरून असे चार पाच असे मंदिर आहेत चारपाच नाही फार मंदिर आहेत असे तर पण असे प्रसिद्ध जे मंदिर आहेत त्याच्यामध्ये जेव्हा जाता ना आपण तो आपण लै म्हणजे लै चांगलं वाटते जो आपली मंदिर आपल्यासाठी राहतात जे स्वच्छ राहतात स्वच्छ अजून तिथलं जे नेचर ते सगळं एक शांती एक आपला पण त्याच्यामध्ये राहते